ना हायवे हायवे हायवे

हां हे आपलं पाटील बोलत आहेत का हां मी मी रोहित बोलतो आहे हां मला एका मित्राने नंबर दिला तुमचा मला ना एक म्हणजे आता दिवाळीसाठी ना कपडे पाहिजे होते हां त्याच्यासाठी मी विचारलं होतं तर मित्राने तुमचा नंबर दिला की तुमच्याकडे छान कपडे वगैरे मिळतात चांगल्या नवीन डिझाईनचे वगैरे हां तर मला ना माझ्या मिसेससाठी आणि आईसाठी साडी पाहिजे होती चांगल्यातली हां आणि मला आणि पप्पांसाठी कुर्ता कुर्तामध्ये असं ट्रेडिशनलमध्ये हां हां तर मग तुमच्याकडे साडी कोणत्या कोणत्या प्रकारची अेव्हेलेबल आहे

हां हां

हां म्हणजे म्हणजे आता सध्या लेटेस्टमध्ये कुठचं काय आहे

हां हां हां म्हणजे मला असंच पाहिजे होतं एक हां हां मग खादीमध्ये काय आहे म्हणजे किती काय प्राईस वगैरे कशी काय आहे त्यांची हां हां ओके आणि हां हां आणि साडीमध्ये कांजीवरम साडी वगैरे आहे का ॲवेलेबल हां हां हां आणि सिल्कमध्ये

हो ना हां हां हां हां बरोबर बरोबर ठीक आहे म्हणजे मी तिथे जर आलो ना तर मग तुम्ही वरायटी दाखवली की मग घेतो मी तसं हे करतो मी म्हन हां म्हणजे कसं आहे किती येऊन मग बघता येईल ना कुठची कुठची क्वाय क्वालिटी कसं काय आहे ते हां हां असं ना ठीक आहे आणि तुम्ही हां ठीक चालेल मग रविवारी बंद असता ना ठीक मग मधल्या दिवसात मी येऊन जाईन सगळं म्हणजे फॅमिलीलाच घेऊन येतो म्हणजे साडी वगैरे त्यांना कुठचे पाहिजे हां ते बरं होईल हो हो हो चालेल चालेल हां चालेल हे चल हां हां हां हां हां हो हो हो चालेल चालेल हां